मी दोन आठवड्यापूर्वी तुमच्या साईटवरून चार बेडशीट ऑडर केल्या होत्या मला ह्या साईट वेबसाईटची माहिती माझ्या मैत्रिणीने दिली होती तर मी ते मागवले मला बरोबर ते ऑर्डर आले माझ्याकडे त्या सोबत एक दोन कव्हर पण मागवले होते मी उशींचे तर मी ते ऑर्डर ओपन केले मला दोन प्रोडक्ट्स डिफेक्ट चांगले नाही दिसले एका चादरीला कलर लागला होता त्याचा कलर फेन्ट होता पिंक कलर होता पण त्याला कुठल्या तरी रंगाचा कलर डार्क रंगाचा कलर लागला होता प्लस एक कवर मिसिंग होतं त्या जोडीचं दुसऱ्या बेडशीटला होल पडले होते चार पाच तर मला प्रोडक्ट हे असे रिसीव झाले होते ह्या चार प्रोडक्ट्सची प्राईज मला सहाशेपर्यंत पडली होती त्यात दोन चार कवर म्हणजे दोन कवरचे असे एक जोडी मला फ्रीला भेटलेली पण त्या दोन जोडीमधली पण एक जोडी मिसिंग होती तर मला हे असे प्रोडक्ट्स सगळे आले होते तर मी हे असे प्रोडक्ट्स मला आले त्याचे त्या कापडाची कॉलेटी पण कमी होती एका धुण्यामध्ये ते कापड खराब झालं असतं म्हणजे ते कापड आ आकसलं असतं वापरता नसता आलं बेडशीटचं कापड जाड हवं पण ते खूप पातळ आलं होतं मी फोटोजमध्ये खूप छान डिजाईन बघितल्या होत्या पण त्या प्रमाणे ते कापड ते जे मला प्रोडक्ट वस्तू आली ती तशी चांगली वस्तू नव्हती दिसली मला तर तुम्ही ह्याच्याकडे चांगल्या दृष्टीकोनाने बघा तुमचे प्रोडक्शन चांगलं हे करा आणि